माझ्यामते मी खूप विश्वसनीय पात्र आहेत मी समाजासाठी खूप काही प्रयत्न करते समाजामध्ये मित्र मैत्रिणींमध्ये खूप चांगल्या पद्धतीने राहते प्रत्येकाचे बोलणे ऐकते आणि काहींना जर समस्या असली तर त्यांच्या समस्या दूर करते समस्या दूर करते प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात प्रत्येक मैत्रीण आहे की ती तिच्या अडचणी माझ्यापाशी येऊन सांगते मग मी तिला त्यावर विचार करून तिला सांगते त्या कशा सॉल केल्या पाहिजे त्यावर ती म्हणजे कसं वागलं पाहिजे कसे प्रयत्न केले पाहिजे खूप काही अशा अडचणी असतात मी प्रत्येक मैत्रिणीला मैत्रिणीला सांगते की या अडचणीमध्ये याच्यातून कसे सुटता येईल याच्यातून काय करता येतील किंवा अभ्यासामध्ये असतात काही घरचे प्रॉब्लेम असतात काही शिक्षणाचे प्रॉब्लेम असतात प्रत्येकाला कशाचे आणि कशाचे प्रॉब्लेम असतात आणि कुणी ना कुणी काहीतरी समस्या मांडतच असते तर मी प्रत्येक समस्यावर सांगते की इथे कसं करायचं काय केलं पाहिजे काय नाही प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे कसे वागता येईल कसं काय करताई नाही तर काही काही मुली खूप कुजकट असतात त्यांना काहींना माणसे सहन होत नाही कुणी काही बोललं तर ते पण सहन होत नाही किंवा शिक्षण घेताना काहीतरी सर शिकवत असलं तर चुकून काहीतरी सर बोलले तर काहींना ते पण सहन होत नाही म्हणजे काही काही मुलींचा स्वभाव खूप हे असतात

खडूस असतात त्यांना थोड्या जरी काही चुका जर झाल्या तर त्यांना सहन होत नाही किंवा दुसऱ्यांकडून काही चूक झाली तर ती त्यांना सहन करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नसते तर आपल्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे कोणाशी कसं बोललं पाहिजे काय केलं पाहिजे हे सगळं आपल्या मनावर अवलंबून असतं आणि आण सगळ्यांसोबत चांगलं वागलं पाहिजे प्रत्येकाच्या काय ना काय गोष्टी असतातच का असं नाही कोणाला काही प्रॉब्लेम नसतात प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतात ते आपण सॉल्व केले पाहिजे काहीच्या मनात नाराज नाराजगी जर असली तर ती त्यांना विचारून त्यांना व्यक्त करून सांगता आले पाहिजे नाही तू असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे काहीतरी समाजाला किंवा मित्रमैत्रिणींना काहीतरी आपल्याकडून चांगलं सांगितलं पाहिजे जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल आणि आपला पण फायदा होईल